हॅलो वन नाईन झिरो सेवन ही कॅब बुक केली होती आणि ती कॅब रद्द कर रद्द करायची आहे कारण मला उशीर झाला आहे ती कॅब मी सकाळी सात वाजता बुकिंग केली होती ज्या ज्या कॅबचा नंबर आहे एम एच वन नाईन झिरो सेवन आणि ती कॅब अजूनपर्यंत आली नाही आणि मला अर्जंटमध्ये जायचं होतं आणि तिथे लवकर पोचायचं होतं आणि ही कॅब उशिरा प्रमा उशिरा येत आहे तर तीथे असणाऱ्या स्थानिक कॅब एजेंसीला फोन केला तर ती कॅब तिथेच असल्याचं आढळून येतं आहे आणि त्या कॅबला आम्ही ऑनलाईन पेमेंट सुद्धा केला होता तरीही ते तरीही ती कॅब अवेलेबल नाही आहे सो तुम्ही दुसरी कॅब पाठवून देऊ शकता कां कारण मला तातडीने निघायचं आहे जेणेकरून मला तीथे लवकर पोचण्यात येईल आधीच मला उशीर झाला आहे मी सकाळी सातला बुकिंग केलेली कॅब अजूनपर्यंत आलेली नाही आहे आणि आता स्थानिक कॅब एजेंसीला फोन केला असता असं समजत आहे की ती कॅब तिथे आहे आणि ती दुसऱ्या को दुसऱ्या कोणाला तरी बुकिंग आहे असं सांगून कॅन्सल करण्यात आलेली आहे सो तुम्ही लवकरात लवकर पाठवून द्या